आम्ही शेतकरी आहोत आणि बदलत्या हवामानामुळे आम्हाला नुकसान होते भरपूर पाणी आलं तर आमच्या पिकाचे नुकसान होते आणि त्यामुळे आमचं पीक पाणी बरोबर होत नाही आणि मग खूप नुकसान होते महागाचं बियाणं महागाचे मजूर मेहनत आमची वायाला जाते आणि आमच्या शे आमची शेती न नाल्याला लागून असल्यामुळे तिथे जास्त पुर येते आणि मग त्या नुकसानीची भरपाई आम्ही नाही करू शकत आम्हाला खूप नुकसान होते आणि त्यामुळे मग आमचं जगणं मुश्किल होते म्हणून त्यामुळे काही शेतकरी आत्महत्यासुद्धा करतात आणि मग अशा प्रकारे आम्हाला परिस्थितीला तोंड द्यावं लागते कारण नाल्याजवळ शेती असल्यामुळे पूर्ण नाला भरल्यामुळे मग ते पूर्ण पाणी आमच्या शेतामध्ये येतात शेतामध्ये पाणी आल्यानंतर पूर्ण पीक आमचं वाहून जाते पूर्ण झाडं मुळापासून वाहत जातात आणि त्यामुळे आम्हाला खूप जास्त नुकसान होते